उदरनिर्वाहासाठी मी शेती करतो कारण पहिल्यापासून माझ्या घरचे पण पहिले शेतीच करत होते आता पण मीच शेती प मी शेती करतो कारण त्याच्याकडून मला पण फायदा आहे आणि घरच्यांना पण फायदा आहे आणि पैसा पण मिळते आणि पोट पण भरते शेतीत हे असे आहे सर्वांना सर्वांचे पोट भरवते शेती करी एक ध्येय केलं तर शेती ही सं सर्वांनी केली पाहिजे पण आजकाल ते नोकरीच करतात शेती लोकं शेतीच क कोणी करत नाही नोकरीचे इकडेच वळते आणि शेती ही मी माझ्या घरचे सर्वांना शेती सर्वांनी शेती करावी असे मला वाटते पण